हां बोला ना हां बोला ना हो बोला ना हां तर ओके चल खेळ खेळ कोणते कोणते कबड्डी खोखो हां हां हां हां चालत आहे बरं चालेल ओके गेमसाठी काय आहे गेमसाठी हॅलो गेम गेम्स गेमसाठी काय आता कबड्डीसाठी ग्राउंड ते चांगलं बघाय पाहिजे

हो चालेल आयडिया काय आता तेच ग्राउंड बींड सगळं कराय परत पोरांची जरा प्रॅक्टिस बिक्टिस घ्यायची हां हां हॉलीबॉलची आणि प्रॅक्टिस घेतली पाहिजे हां हां ती

हां हां चालत आहे क्रिकेटचं ग्राउंड काय त्याच्या आधल्या दिवशी तयार करायचं हां सगळं तयार करून घेऊ

हां शंभर मीटर सगळं ठेवा शंभर दोनशे मीटर तो आणि मग काय आपल्या ह्याच्यावरतीच प्राचार्य होते हां प्रमुख पाहुणे एखादं दुसरं बघायचं

त्यांना मग फोन करून आता सांगा मग

अम्पायरिंग कोस अम्पायरिंग कोच